वाद्य वाद्याबद्दल बोलायचं ठरलं तर मला तबला खूप आवडतो मी मी तबला जाकीर हुसेन कुमार बोस किशन महाराज रविशंकर तरी खान या लोकांला बघ बघितलंय वाजवताना तेव्हापासूनच माझ्या मनात तबला खूप बसला होता तबलाबद्दल बोलायचं ठरलं तर तबला मला खूप आवडला त्यांना बघितल्यावर मला जाकीर हुसेन याना बघून मी त्यांना वाजवताना बघितलेलं आणि मला त्यांच्याबद्दल खूप प्रोत्साहन भेटलं त्यांना बघून जाकीर हुसेन हे तबला तबल्यामधले तबल्यामधले बोलायचं ठरलं तर खूप नावाजलेले तबला आर्टिस्ट होते जर त्यांना मी बघून मला त्यांचं त्यांना बघून खूप मला मोटिव्हेशन येतं मी त्यांच्या पासूनच बघून तबला वाजवण्याची सुरवात केली मी तबल्याची क्लास माझ्या वयाच्या आठव्या वर्षी लावलेली माझ्या आठव्याच्या माझ्या आठव्या वर्षी मी तबला वाजवायला शिकलेलो तर तर मी आत्तापर्यंत वाजवत आहे तबला हा खूप माझा आवडता वाद्य आहे तबला मी हा खूप आवडीने वाजवतो माझ्या माझं आवडतं वाद्य हा होता धन्यवाद